हॅलो हां बोला

तुम्हाला कोणत्या कंपनीचा घ्यायचा आहे टी वी बरं बरं साधारण आमच्यकडे टी वी आहे तो एल जीचा तुमचा तुमच्यासाठी मिळून जाईल ओके साधारण तुम्हाला किती इंचेस हवा आहे अच्छा मग स्मार्ट टी वी हवा आहे की अँड्रॉइड अँड्रॉइड टी वी हवा आहे बरं साधारण बघा आता टी वी जो तुम्ही बत्तीस इंची आणि अँड्रॉइड तुम्ही बोललात याची प्राईज साधारण साठ हजारापर्यंत जाते वॉशिंग मशीन पण तुम्ही सेम कंपनीचं घ्या हो ऑटोमॅटिक मिळून जाईल तुम्हाला टी वीवर दोन वर्षाची वॉरंटी आहे वॉशिंग मशीनवर पण दोन वर्षाची वॉरंटी आहे तुम्हाला वॉरंटी एक्सटेंड करायची असेल तर एक्सट्रा दोन हजार रुपये पे पे करावे लागतील करू शकतो आमचा माणूस येऊन सगळं फिट करून जाणार मॅडम हो हो हो पूर्ण सर्विस मिळून जाणार तुम्हाला हो हो पूर्ण सर्विस वगैरे तुम्हाला सगळं मिळून जाईल आमचा माणूस तिथे येऊन फिट करून जाईल तुम्हाला टी वी फ्रीज आणि ए सी या सगळ्या गोष्टी आणि वॉशिंग मशीन या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मॉडेल्स जे काही आहे ते तुम्ही तुम्हाला व्हाट्सअपला पाठवतो सगळ्या या कंपन्यांचे रेटिंग्स वगैरे पण पाठवतो ते तुम्ही मला सिलेक्ट करून पाठवा आणि तुम्हाला कधीपर्यंत पाहिजे ते तुम्ही मला सांगा आमचा माणूस येऊन सगळं फिट करून जाईल हो तुम्ही मॉडेल सिलेक्ट करून पाठवा मग आम्ही डिस्कॉउंटचं वगैरे बोलूया मी तुम्हाला लगेच दहा मिनटांत पाठवतो

ठीक आहे ठीक ठीक